गावामध्ये उघड्यावर शौच करणं हे अत्यंत चुकीचं आहे पण काही ठिकाणी अत्यंत हलाखीची परिस्थिती परिस्थिती असल्यामुळे लोक घरामध्ये शौचास बांधत नाहीत त्याच्यामुळे लहान मुलं स्त्रिया माणसे हे उघड्यावरती शौच करण्यासाठी जातात त्याचे तोटे असे आहेत की त्याच्यामुळे दुर्गधी पसरते घरामध्ये घाण वास येतो त्याच्यामध्ये मच्छर होतात त्याच्यामुळे झाडांना पिकांना यायला खूप वेळ लागतो ते न त्यांचं नुकसान होतं आणि याच्या दुर्गध वासामुळे लहान लेकरं आजारी पडू शकतात याचा त्रास मोठ्या माणसांना पण होऊ शकतो आणि हेच आपण रस्त्यावर शौच केलास येणारे जाणारे लोक बघतात त्याच्यामुळे खूप निर्लज्जपणासारखे वाटते आणि या या वासामुळे वृद्ध लोक हे आजारी पडतात आणि याच्यामुळे जे वास येतो त्याच्यामुळे हे जनावरेसुद्धा आजारी पडू शकतात आणि हे रस्त्यावर केलेले शौच हे जनावरेसुद्धा खातात त्याच्यामुळे त्यांनासुद्धा आजार होऊ शकतो तर लोकांनी कृपा करून रस्त्यावरती शौच करणे टाळावे